तसं तर सगळ्याला उन्हाळा हा ऋतू खूप आवडत असतो कारण त्यात सुट्ट्या वगैरे मिळतात पण माझा आवडता ऋतू हिवाळा आहे कारण हिवाळ्यामधे एकदम थंडगार आणि मंद हवा चालू राहते हिवाळा ऋतू म्हणजे आपले मनसुद्धा प्रसन्न राहते आपण सकाळीच उठून बाहेर फिरायला गेलं चांगली फ्रेश हवा खाऊ शकतोत हिवाळ्यामधे मित्रपण खूप भेटतात रात्री संध्याकाळी आम्ही शेकोटी करायला बसतो हात वगैरे शेकतो जी मजा हिवाळ्यामधे येते ती उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कधीच येत नाही हिवाळ्यामधे खूप हवा सुटल्याने मस्त वातावरण आपल्याइकडे निर्माण होते मन प्रसन्न राहते आणि इतरान इतरांपैकी आपण सगळे जण बाहेर फिरायला हिल स्टेशन वगैरेवर जाऊ शकतो आणि डोंगरदऱ्यावर गेल्यावर तर मजाच मजा येते आपण हिंडताफिरता राहिल्याने आपले मन प्रसन्न राहते आणि आपण फिरताफिरता बागडताबागडता आपले मन प्रसन्न करून इकडेतिकडे बागडत असतो मला याच्यामुळेच हिवाळा ऋतू हा खूप आवडतो आणि हिवाळा हा माझा आवडीचा ऋतू आहे हेच म हेचे मुख्य कारण आहे